कब कबड्डीची भूमिका अशी असते की त्याच्यात सात खेळाडू असते आणि दोन टीमा असते दोन्ही टीमामध्ये राऊंड होत असते आणि त्याच्यात दोन अंपायर असते आणि सात खेळाडू असते दोन्ही टीममध्ये आणि त्याच्यात पकड आणि सर्विस असं असते आनि ग्राउंड असते कबड्डीमध्ये रेडर आणि पकड असे चव हे असते खेळाडू आणि एक खेळाडू हा सर्वि्हस करत असते आणि दुसरी जी टीम असते विरुद्ध जे टीम असते त्याला कोशिश करत असते की पकडायची